रत्नागिरी चिपळूण सिंधुदुर्ग लांजा राजापूर गुहागर संगमेश्वर दापोली मंडणगड खेड अकोला यवतमाळ लातूर उदगीर अलिबाग मुंबई पालघर पाडा बेळगाव औरंगाबाद अहमदनगर धुळे नंदुरबार नाशिक अमरावती सिंदेवाही